मला मराठी भाषा खूपच आवडते कारण मातृभाषा आहे ही भाषा आपसाठी खूप चांगली आहे कारण ती भाषा म्हणजे शुद्ध भाषा आहे खूप छान वाटते मराठीतून बोलले की खूप छान वाटते इतर नाही आपल्याला आपली मराठीच भाषा बोली मराठी बोलीच छान बोला वाटते कारण आमची भाषा तीच आहे मराठी भाषा मातृभाषा आपण आपलीच बोलायला पाहिजे कारण खूप छान वाटते मराठी भाषेत खूप म्हणजे असं मनाला हे वाटते मराठी भाषेचा आदर केला पाहिजे मराठी भाषा म्हणजे सर्वांनाच सोपी राहते कुठं आलं गेलं तरी पण आपल्याला मराठी खूप छान बोलता येते मराठी भाषेचा आदर केला पाहिजे कारण मातृभाषा आपली मातृभाषा आहे मराठीत मराठीतलं खूपच छान वाटते असं मराठीमध्ये कारण आपली भाषा तीच आहे मराठीत बोलणं मराठीत खूप छान मराठीतल्या कविता मराठीतली गाणी खूपच छान वाटतात ऐकायला पण छान वाटतात मराठीतला खूपच छान असं आवाज वाटतो भावगीत छान वाटतात मराठीतले मराठीतले खूप लावण्या छान वाटतात मराठीतलं खूपच कोणतंही गाणं एवढं आवडते ना खूप चित्रपटातली पण गाणी खूप छान वाटतात ते मराठीतच आवडते मराठीतलाच गाणे वगैरे भावगीत भावगीत पण छान भक्तिगीत भावगीत आणि भजन पण मराठीत खूप छान वाटते ऐकायला सुंदर वाटते ऐकायला छान वाटते मातृभाषा आपली त्याचा आपला गर्व पाहिजे आपल्या भाषेबद्दल आपल्याला गर्व पाहिजे कारण मला तो गर्व आहे मराठी भाषेचा मग मला ते मराठी भाषेचा खूपच हे वाटतो कारण मला मराठीचा आदर आहे मला त्या मराठीबद्दल खूप छान वाटते